आम्ही घोराटच्या यात्रेला जातो तर तिथे वाहतुकीचं काही साधन नाही आम्ही आमच्या गाडीनं जाते आणि जेवणाची वगैरे तिथे सोय आहे पण गाडी वगैरेची काही सोय नाही आणि तिथे लायटाची सोयी नाही रस्त्याची सोयी नाही तर आहे अडचण तिथे